सर्वप्रथम नृत्य ही माझी खरंच आवडती कला आहे मला एक वेगळंच आनंद मिळतो नृत्य करतांना आणि शालेय प्रोग्राममध्ये आम्ही शाळेचं गॅदरिंग असो वा कोणतंही कुठलंही कल्चर प्रोग्राम असो आम्ही त्यात पार्टिसिपेट करायचो सहभागी व्हायचो आणि त्यावेळेस आमच्यापेक्षा लहान मुलांना नृत्य शिकवण्याची संधी आम्हाला त्यावेळेस मिळायची ग्रुप डान्स असायचा आणि त्या ग्रुप डान्समध्ये त्यांना शिकवताना जी मजा यायची आम्ही खूप मस्ती करायचो त्या टाईमला आणि नृत्य संगीत नृत्य हे सगळं आपल्या जीवनात फार महत्त्वाचा असा एक गरज आहे सध्याच्या काळात त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश होतं आपल्याला छान वाटते पॉजिटिव एनर्जी मिळते आणि नृत्याबद्दल सांगायचं त्यात तर एकदम आपण मग्नच होऊन जातो कुठलाही कुठेपण असं काही म्युझिक वाजलं की आपले पाय लगेच थिरकतात त्या तालावर आणि नृत्य करायला तर फार आवडतंच आणि तो अनुभव म्हणजे खरंच फार छान अनुभव असा होता की आम्हाला शिकवायला मिळायचं आणि स्वत पण आम्ही आमचे डान्स ग्रुप बसवायचो एकल नृत्य बसवायचो त्यात भरपूर आम्ही प्राईसपण जिंकलेलो आहेत भरपूर कॉम्पिटिशन्सपण केलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं मला नृत्य करताना